तसं पाहिलं तर मराठी लोक हे प्रत्येक भागात वेगळ्या भाषेचा वापर करतात आणि प्रत्येक जमाती आहेत त्याच्यामुळे त्यांच्या अस्मिता त्यांची आपुलकी भावना वापरण्यासाठी त्यांच्या आहे वेगळ्या भाषा जसं बंजारामधे केम छो तसंच मारवाडीमधे वेगळी वापरल्या जातात तर आदिवासीमधे वेगळ्या वापरल्या जातात त्यांचे शब्द आणि विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात वेगळ्या कसा आहेस काय करतोस ही आपुलकीची भावना व्यक्त करण्यासाठी असे शब्द वापरले जातात आणि त्यांची अस्मिता वापरण्यासाठी बऱ्याच प्रकारचे त्यांना शब्द वापरले जातात कसा करतो काय करतो बरा आहेस का अश्या हा भावना आपल्या मराठी भाषेचा लोक वापर करतात आणि पूर्ण महाराष्ट्रात जरी म्हटलं तरी महाराष्ट्रातल्या प्रतेक अनेक प्रकारचे जातीजमाती असल्यामुळे ते त्यांच्या भाषेचा वेगळ्या प्रकारे त्यांच्या भाषेतच ते त्यांचा वापर करतात